ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेला नवीननवीन आव्हानांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागते त्यांना आर्थिक सहाय्य जे आहे शेतीसाठी जे लागते काही वेळेला त्यांच्याकडे ते राहत नाही त्यासाठी त्यांना समस्या येतात अडचणी येतात त्यामुळे त्यांना पाहिजे ते बियाणे घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना ते पिकवता येत नाहीत त्यांच्या शेतामध्ये माल त्यानंतर जरी शेतकऱ्यानी शेतामध्ये माल जरी लावलेला तरी वातावरण जे आहे ते दिवसेंदिवस बदलत असते काही वेळेला त्यांना अतिवृष्टी झाली अति पाऊस पडलेला तर त्याच्यामुळेदेखील माल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातील जी माल आहे त्याला हानी होते त्यांना काहीही भाव भेटत नाही अक्षरश पिकाची नासाडी होते जो पैसा गुंतवला असतो तो पैसाही मिळत नाही काही वेळेला तांत्रिक मदत जी असते ती मदत त्यांना अपुरी पडते किंवा ती मदत त्यांना भेटत नाही जसं माल कट करायला मजुर भेटत नाहीत त्यांना किंवा नांगरणी करायला उपकरण भेटत नाहीत टॅक्टर भेटत नाहीत त्याची खूप कमतरता होते तर अशाही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे देखील शेतकऱ्यांना बराच अडचणीचा सामना करावा लागतो लहान पातळीवरचे जे छोटेछोटे शेतकरी असतात ज्यांचे छोटी छोटी शेतं असतात तर अशा शेतकऱ्यांना काही वेळेला खूप अडचणी येतात श मुख्यत ज्या अडचणी येतात शेतकऱ्यांना शेतीविषयक त्यांना प्रशिक्षणाची अडष अडचण येते पुरेशी माहिती नसते त्यांच्याकडे तेच्यामुळे कोनती पिकं लावायची जेनेकरून जास्त उत्पादन घेता येईल आणि कशाप्रकारे ते करायचं हे माहिती नसतं प्रशिक्षणाच्या अभावामुळे देखील त्यांना बऱ्याच अडचणी येतात समस्यांना सामोरे जावं लागते तर अशा शेतकऱ्यांसाठी काही कार्य जे आहे ते करता येतील जेणेकरुन शेतकऱ्यांना ह्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समस्यांचं निराकरण त्यांना करता येईल